अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर नाग नागपूर नांदेड नवी मुंबई नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वाशिम वर्धा वारंगड यवतमाळ